मी ॲमेझानवरनं एक कुर्ती बोलावली होती आणि ती कुर्ती मग जशी डिलिव्हर केली होती तशीच ती माझ्याकडे आली आणि त्या कुडतीचा कलर वगैरे पाहून आणि ती डिझाइन्स वगैरे बघून अगदी म्हणजे मला वापरावीशी वाटली आणि मी लगेच ती वापरली पण आणि ती वापरल्यानंतर जे सर्वजण विचारत होते की कुर्ती एकदम छान आहे कुठनं घेतली कुठनं घेतली मग मी सांगितलं की ॲमेझानवरनं घेतली आहे आणि मग त्यादिवशी एक प्रोग्राम होता त्या प्रोग्राममध्ये मी ती कुर्ती घालून गेली आणि त्या कुर्ती घातल्यानंतर मग ती पूर्ण घाम वगैरे होता आणि मग ती आल्यानंतर धुतली तर इतर कुर्त्या धुतल्यानंतर त्यांचा कलर्स वगैरे जातो किंवा ती डिझाईन्स सगळी निघते तर मग मी ॲमेझानवरनं बोलवलेली कुर्ती जेव्हा मी धुतली तेव्हा तिच्यामधला कलरपण एकपण गेलेला नाही आणि डिझाइन्स वगैरे एकदम जशीच्या तशी आहे आतापण आणि तिचे कापड वगैरे एकदम कॉटनचं असल्यामुळे वापरण्यासाठी मला एकदम कम्फर्टेबल आहे आणि मला ॲमेझानवरनं बोलावलेली ही कुर्ती खूप खूप आवडलीय खूप छान आहे ॲमेझान